हॅलो हा मंजू कशी आहेस अगं मी पण मजेत बऱ्याच दिवसात आपण भेटलो नाही ना त्यामुळे काही बोलणंच झालं नाही आता हल्ली ट्रॅकवर पण तू दिसली नाही हां अगं हां ते थंडी पण खूप आहे ना अगं मी ऐकलं की तुमचं संधान अपार्टमेंटचा तर रिडेव्हलपमेंटला जाते बिल्डिंग खरं काय अरे वा किती छान खूप दिवसाचं तुम्ही वाट बघत होता पण काय ग मग कुठे तुम्हाला पर्यायी जागा वगैरे कुठे देणार बरं बरं कारण आता आजी आजोबांना पण न्यायचं म्हणजे तेही त्यांच्या वयाप्रमाणे तुम्हाला जवळपासच बघावं लागेल आणि परत तुम्हाला ती डेव्हलपमेंट बघायला पण जवळ असलेलं बरं ना सोयीचं जाईल

हो ना आणि तुझं क्लासेस तर काय करशील मग कारण तुला आता जागा बदलली तर पुन्हा तुझ्या स्टुडंट्सना पण ते सगळं सांगायला लागेल ना साधारण किती म्हणाला तो किती पिरेड जाईल ह्याच्यात म्हणजे काय ड्युरेशन दिलं आहे तुमचं बिल्डरनी जे तुम्हाला हो ना ते तर आहेच आहेत आणि परत मग आपल्या सोयी करायचं म्हटल्या आणखी पुढे दोन चार महिने जातीलच हो ना हो तेच म्हटलं म्हणजे सगळ्या ज्या काही पुढचे प्लॅनिंग येतं हे दोन वर्ष सोडून करावे लागतील तुम्हाला आता पण छान झालं हा म्हणजे मस्त एकदम आता एकदम नवीन नवीन घर छान छान सगळ्या सोयी करून घेता येईल आणि असंही तुला त्या आजी आजोबा खाली तुम्ही वरती जरा गैरसोयच होत होती तुझ्या खूप चक्रा होत होत्या खालीवर त्या आता थांबतील हो ना आणि प्रत्येक मुलांना पण हो तेच तेच आणि श्रियाला पण बरं आहे आता तिचं तिला रूम आता वेगळे सगळंच वेगळं होऊन जाईल म्हणजे प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे तुम्ही करून घ्याल ते छान होईल बाई आता एक मग मोठा फ एकच फ्लोअर घेतला का मग तुम्ही हां ते तुम्हाला फार गैरसोयीचं होतं कारण गाडी पार्किंग हा प्रकारच नव्हता तुमच्या बिल्डिंगला जुनी असल्यामुळे आणि पायऱ्या चढणं बंद होईल लिफ्टवालं घर मिळेल आता छान छान हो ना हो ना आणि आपली कॉलनी सोडायची नाही आहे हो तेच तेच म्हणून म्हटलं सगळ्या हॉबीज पण हे होतील आणि मुख्य आपली एवढी छान कॉलनी सोडून नाही जायचं त्यामुळे तुम्ही पर्यायी जागा पण इथेच शोधा म्हणजे आम्हाला तुमची रोजची रोज तुझी माझी भेट होईल हो ना हो ते मोठं काम आहे पण आता नवीन जागा मिळणार या उत्साहात तुम्ही जरा पटापट जागा हे करून टाकाल ते काम

आणि आता हे पहिले सहा महिने तर पाडापाडी आणि ह्याच्यातच जातील म्हणजे सुरुवातीचं आणि मग नंतर कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यावर तुम्हाला तिथे जायला बघायला पण वेळ द्यावा लागेल नाही का हो अगदी आपल्या पहिल्या सगळ्या पहिल्या जुन्या बिल्डिंग आहेत ना आपल्या त्यामुळे आता नवीन छान सगळं करता येईल मनाप्रमाणे आणि कॉलनीच आता सगळे उत्सव आणि हे करायला तुम्ही हजर असणार त्यामुळे मला बरं वाटतं आहे की चला बुवा तुम्ही कॉलनी सोडून जाणार नाही पण आपल्या कॉलनीतलं तुला माहिती ना किती जणं आपली कॉलनी सोडून आता दुसरीकडे जात आहेत तेही आपल्याला असं वाईट वाटतं रे हा पूर्वीचा आपला सगळा शेजारी आणि सगळे आता कुठे कुठे जाातील तर नको तसं व्हायला नको हो ना हो तुमचा खूप वेळ गेला हो ना हो हा चला चला चांगलं शेवट चांगला झाला मस्त तुला खूप खूप शुभेच्छा नवीन घरासाठी आणि नवीन पर्यायी जागेसाठी पण शुभेच्छा कारण तिथे तुम्हाला दीड दोन वर्ष काढायची आहेत त्यामुळे त्याला शुभेच्छा काही मदत लागली तर सांगा मी आहे नेहमीप्रमाणे चालेल चालेल चला भेटू ये मग उद्या ट्रॅकवर परत भेटू असं फोनवर खूप बोलता येत नाही ना आता परत भेटलं की आणखी बोलूया

हो हो चलो बाय बाय